जर मी कृषिउत्पादकता किंवा उपयुक्त सुधारणांची उद्दिष्ट असले राज्यातील कार्यक् राज्यातील मुख्य संशोधित किंवा विस्तार कार्यक्रमाचे म्हणजे कोणतेही काम करायला सांगितले तर मी सरकारी कामामध्ये म्हणजे जर समजा मला आता म्हणजे शेती सरकारी शेतींची सर्वे करायास सांगितले तर ते व्यवस्थित प्रकारे करणार त्यांची यादी म पूर्ण लिहिणार आणि जे ख् माहिती खरी आहे तेच टाकणार नाहीतर काय करतात गावाकडची लोक एवढं टाका तेवढं टाका म्हणजे त्यांना पैसे देऊन म्हणजे विकत घेऊ शकतात तर त्यांना म्हणजे खरीदू शकतात की तुम्ही म्हणजे ती जमीन कब्जात करू शकतात म्हणजे सरकारांची तर मी अशी म्हणजे म्हणजे म हे करणार की जेवढी सरकारची आहे तेवढी सरकारना द्याव्या आणि जेवढी तुमची आहे तेवढी तुम्हीच घ्याव्या अशाप्रकारे मी माझे म्हणजे काम चांगल्या प्रकारे करणार